बरं बरं बोला मॅडम

चालेल तर

हो हो हो

चालते चालते आपण आधी नोटिस बोर्डवर नोटीस लिहून ठेवू त्याप्रमाणे गेलं की आधी हां आणि त्याप्रम

ग्रुपवरही टाकू नोटिस बोर्डवरही लिहून ठेवू म्हणजे जे अनायसे प चालतेचं आहे हो ना त्याचवेळी त्याच दिवशी बोर्ड लिहू हो हां

बरं अजून एक मला विचारायचं होतं तुम्हाला की आठवीला ऐच्छिकमध्ये आपल्यालाकडे संस्कृत आणि संयुक्त हिंदी असं आहे तर मग आपण जास्त भर संस्कृतवर द्यावा असं वाटतं मग संस्कृतसाठी आपल्याला शिक्षिका नेमाव्या लागतील त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल

हां हां हां हां चालतं चालतं कारण संस्कृत

आणि अजून आपण आठवी नववी जरी आपल्याला दहावीला मान्यता नाही मिळाली तरी आपण सी बी एस सी आपण नाही नाही आपण सी बी एस सी आठवी नववी घेऊ शकतो त्या दृष्टीने पण विचार व्हावा आपल्या मिटिंगमध्ये आठवीला आठवीला सुरू करता येईल हां सातवी आठवीला सुरू करू शकतो आपण

हो हो हां ओके ओके ठीक आहे मग ठीक आहे मग हो हो हो